ऑनलाईन शर्टची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग ॲप वर मी गेलो शॉपिंग ॲप वर गेल्यानंतर मी पहिल्यांदा बघितलं की माझा साईज उपलब्ध आहे की नाही आता समजा बेचाळीस आहे किंवा सेहचाळीस आहे चाळीस आहे साईज पहिले बघितला त्याच्यानंतर माझ्या आवडीचा रंग कुठला आहे तो पहिले बघितला त्या रंगांमध्ये वेगवेगळे प्रकार कुठले ते बघितले कापडाचा प्रकार कुठला आहे तो सुद्धा मी बघितला म्हणजे फॅब्रिक जेंव्हा आपण म्हणतो की कॉटन आहे का सिल्क आहे का मिक्स काही मटेरियल आहे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत असं वाटतं हे सगळं बघत असताना त्याची स्टाईल काय कारण अलीकडच्या काळात स्टाईलला पण महत्व आहे त्यामुळे त्याची स्टाईल काय आहे जुन्या पद्धतीचा शर्ट आहे की नवीन स्टाईलचा शर्ट आहे त्याच्यात काही हटके असा काही रंग किंवा हटके असा काही पॅटर्न आहे का ते सुुद्धा मी त्याच्यामध्ये बघितलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाफ शर्ट का फूल शर्ट माझ्या दृष्टीने या गोष्टीला प्राधान्य आहे कारण फूल शर्टापेक्षा मी हाफ शर्ट नेहमीच त्याला प्राधान्य देत आलेलो आहे त्यामुळे या गोष्टींचा निश्चित विचार मी ऑनलाईन शर्ट खरेदी करताना करणार आहे